हां भोसले वैनी ना हो मागच्या वर्षी आपण ठरवलेलं लक्षात आहे का सागरेश्वरला जायचं कशा आहात हो हो नुसतं ठरवून ठेवलं नंतर कॅन्सल झालं मग यावेळी श्रावण महिन्यात आता चालू झाला आहे श्रावण महिना जाऊया काय हो सवड आहे का बघा तुम्ही आजूबाजूला जरा मैत्रिणीना तुमच्या विचारा माझ्या एक आहेत पाच मैत्रिणी गाडी करूनच जाऊया कारण का ते ऑड आहे ना बस तिथपर्यंत बहुतेक जात नसतील एवढं काही माहीत नाही मला मग मी श्रावण महिना आहे तर आपण गेलं तर सोमवारी जाऊया हो फक्त फराळाचं घेऊन जायला पाहिजे उपास असणार खूप जणींचा चालेल की नाही हो काहीतरी हां हां हां चालेल आणि आणि कोण येणार असलं तर असं सांगा म्हणजे

चालेल फक्त कसं सिक्स सीटर ठर हे टॅक्सीच ठरवायची का ट्रॅव्हलर ठरवायची हे

चालेल पण श्रावण महिन्याच्या आतच ठरवा नाहीतर मागच्या वेळसारखं सगळं कॅन्सल व्हायचं

चालेल चालेल चालेल आत्ता तरी चालेल बघा होय होय होय होय चालतं आहे तरी पण एकदा सगळ्यांना कन्फम करा कारण आपण ठरवायचं आणि कोणाला सवड नसायची माझ्या पाच तरी मैत्रिणी फिक्स आहेत

मग चार अजून झाल्या तर मग मोठी गाडी तर तेवढे मग जास्त पाहिजे हो ट्रॅक सुमो ट्रॅक

हां चालेल पण नक्की आठवणीनं करा हां नक्को नको वेगवेगळे घेऊ या होय होय हो हो हो तसंच माझं पण तेच म्हण माझं पण तेच म्हणणं होतं त्या दिवशी बघूया सगळ्यांचं मत घेऊया आणि ठरवू या चालेल काय हां हां चालेल चालेल चालेल हां हां